निश्चितपणे योगासनामुळे आपल्यामध्ये एक सामुदायिक भावना जागृत होते आणि आपण समाजासाठी काहीतरी करावं समाजामध्ये आज आपण पाहतो आरोग्याच्या दृष्टीने अनेक अडचणी अडथळे आहेत तर मला असं वाटतं की आपण जर योग केलं तर आपण निरोगी जीवन जगण्या्स मदत होणार आहे मला निश्चितपणे गटानेच अगोदर मी योगासन शिकत असताना केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की गटामध्ये बाहेर जाण्या्पेक्षा मी एकटा किंवा माझ्या मिसेससोबत घरीच योगासन करणं पसंत करतो कारण जेवढा वेळ आपल्याला बाहेर जाण्यासाठी येण्या्साठी लागतो तेवढ्या वेळामध्ये आपण अर्धे योगासन घरी बसल्या बसल्या करू शकतो म्हणून मी एकटाच योगासन करण्याला प्राधान्य देतो